आमच्या घरी जे सामान लागतं ते विशेषतः आईबाबाच भरतात परंतु मला माहीत असलेल्या बाजारांपैकी म्हणजे आठवडा बाजार किंवा गावठी बाजार हे बाजारच मला माहिती आहेत अलीकडच्या वर्षांमध्ये किराणाच्या आणि भाजीपाल्याच्या किमती या आपण म्हणजे जर प्रत्यक्षात बाजारात जात नसले मी तरीसुद्धा बातम्या किंवा पेपरमधून वाचत असतो की या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि ऑनलाईन खरेदीबद्दल बोलायचं झालंच तर ऑनलाईन ही खरं तर एका बाजूने म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या जशा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन बाजू असतात तशा ऑनलाईन खरेदीबद्दल म्हटलं तर एक सोपी पद्धत म्हणजे तुम्ही घरबसल्या तुम्हाला जे हवं त्या वस्तू मागवू शकता त्या तुम्हाला घरपोच मिळतात पण त्यात असंही असतं की तुम्हाला सेल चालू असेल तेव्हा स्वस्तात वस्तू मिळतात किंवा तुमचा वेळ वाचतो किंवा तुमचे कष्ट वाचतात ह्या सगळ्या ज्या चांगल्या बाजू आहेतच पण त्याचबरोबर जसं की ऑनलाईन आपण वस्तू फोनवरून त्या सिलेक्ट करतो आणि घेतो पण काही वेळा असं असतं की जे फोनवर चित्रात दिसतं ते तसंच नसतं त्यामुळे त्या डिफेक्टिव वस्तूसुद्धा आपल्याकडे कधी कधी येतात काही वेळा तर रिएक्स्चेंजचा ऑप्शन असतोच पण तरीसुद्धा म्हणजे काही वस्तू असतात ज्या आपण रिटन नाही करू शकत त्यामुळे त्या खराब असतात अशा ह्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू ह्या ऑनलाईन खरेदीच्या आहेत पण आजच्या काळातील ही खूप चांगली गोष्ट आहे की आपला वेळ वाचवण्यासाठी असं माझं तरी मत आहे